मला जेवणामध्ये सात्विक आहार खूप आवडतो जसेच वरण भात भाजी पोळी सलाद मठ्ठा अशा प्रकारचा सात्विक आहार खूप आवडतो जेवणामध्ये रोज सात्विक आहारच घेतला पाहिजे त्यात त्यामध्ये हिरव्या पाल् भाजीपाला पा जसे पालक मेथी शेपू अशाप्रकारच्या हिरव्या भाज्यामुळे आप भाज्यामुळे आपल्याला प्रथिने व विटॅमिन मिळते हिरव्या भाज्यामुळे शरिरातील आपल्या जे चेंजेस होतात ते सुद्धा भरून निघतात आणि जेवणामध्ये रोज निंबूसुद्धा घेतले पाजे निंबूमुळे विटॅमिन सी आपल्याला मिळते विटॅमिन सीमुळे आपले हाड मजबूत होतात आणि आपल्याला पचनासाठीसुद्धा निंबू हे खूप चांगला पदार्थ आहे त्यामुळे रोज जेवणामध्ये आपल्याला निंबू घेणे आवश्यक आहे तसेच जेवण हा आहार हा सात्विकच असायला पाहिजे सात्विक आहारामुळे आपल्याला आपल्या सात्विक भावनांचीसुद्धा निर्मिती तयार होते आपल्याला बुद्धी क्षमता आपली सात्विक सात्विक तयार होते व जेवणा जेवणामध्ये जसा आहार घेऊ तसेच आपली कल्पना म्हणजेच आपले विचार तयार होतात